पाण्यावर तरंगत राहणं हे खूप एक अवघड प्रशिक्षण आहे असं मला वाटतं या प्रशिक्षणासाठी म्हणजे आपल्या गावाखेड्यातल्या मुलांना जेव्हा हे रोज पोहण्यासाठी जातात उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जसं जसं ते प म्हणजे रोजच्या रोज जेव्हा पाण्यात उतरत असतात तसं तसं सर्व प त्यांची पाण्यात जाण्याची भीती मरते नंतर नंतर त्यांनी खूप म्हणजे पोहण्याचा प्रयत्न करत करत ते आठ एखा आठवड्याभरात महिन्याभरात पोहतात जसं जसं काळात काळानुसार मग ते जसं पाण्यात उतरत असतात तसं तसं मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग पाण्यात करण्याचा प्रयत्न करत असतात ते मुलं मग ते तरंगत राहण्याचा पण प्रयत्न करतात तरंगत राहणे हा मग याचापण पोहण्याच्या क्षेत्रात खूप म्हणजे असा अनुभव वेगळं आहे हे तरंगत राहण्यात खूप मज्जा येते म्हणजे असं पाण्यावर तरंगत राहणं हे म्हणजे बघणाऱ्यांनापण असं आश्चर्य वाटतं आणि पोहणाऱ्यांनापण म्हणजे त्यांना अभिमान वाटतो स्वतःविषयी की अरे वा आपण पाण्यात असं तरंगत राहू राहू राहत आहोत आणि हे ह्या याच्यासाठी प्रशिक्षण मित्रण म्हणजे आपल्या शहरी भागात म्हणजे मुलं यासाठीपण प्रशिक्षण घेतात जेव्हा ते जलतरणीकेत पोहण्यासाठी जातात तिथले त्यांचे कोच त्यांचे प्रशिक्षक त्यांना ह्या विषयीचं मार्गदर्शन करतच असतात आणि हे ते तिथे पोहत असतात आणि हे पाण्यावर तरंगत राहण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं असं मला वाटतं चांगल्या प्रकारे आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्याला त्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यावंच लागतं असं मला वाटतं